मोबाईल गेमिंगच्या वाढीचा गैरपरिणाम असा झालेला आहे की जे आपल्या जसे कॉलेज वगैरे करणारी मुलं शिक्षण वगैरे करणारी जशी मुलं आहेत ती म मोबाईलच्या गेम या नादात पूर्ण शिक्षण वगैरे त्यांचं विसरून जातात तसंच जॉब वगैरे काही म्हणजे जॉब जॉबसाठी त्यांना काही हे नसतं ते फक्त मोबाईलमध्ये असे गुंतून जातात ठीक आहे अन् तसेच या मोबाईलचा दुष्परिणाम असा झालाय की काही मुलं या मोबाईलच्या गेममुळे पागल किंवा त्यांच्या डोक्यावर काही परिणाम झाल्यासारखा झालेला आहे त्यांना बुवा बाकी व कामधंदे वगैरे काही नाही करत आहे स जसं समजत नाही जसं काही की फक्त मोबाईल मोबाईल मोबाईल तर यामुळे कसं आहे कसं झालं आहे त्यांचं तर नुकसान होत आहे आणि त्यांच्या घरच्यांचंही नुकसान होत आहे